हॅलो साक्षी रेश्टॉरंट मी तुमच्याकडून दोन मटन हंडी दोन चिकन हंडी पाच भाकऱ्या मागवल्या होत्या तर माझ्या फोनवर तर दाखवतय की ती ऑर्डर जी होती ती डिलिव्हरी डिलिव्हर झाली आहे म्हणून पण अजून आलेली नाही आहे तर तुम्ही जरा चेक करता का आणि सांगता का की काय झालं आहे आणि असं डिलिव्हर न करता मेसेज कसा येऊ शकतो आणि ऑर्डर करून मला जवळजवळ आता तीन तास झालेत ऑर्डर मी मागवलेली सात वाजता आता न आठ वाजलेत अजूनही ऑर्डर आलेली नाही फक्त मेसेज आला आहे आणि ऑनलाईन पैसे तर मी ऑलरेडी पे केलेले आहेत तर प्लीज लवकर बघा आणि मला सांगा की काय झालं आहे त्या ऑर्डरचं